मला प्रेशर कुकरमधला शिजवलेला अन्न अजिबात आवडत नाही कारण त्याचं कारण बघायला गेलं तर तर तो अन्न एवढा शिजतो की त्याच्यातली प्रथिने निघून जातात म्हणून उघड्या भांड्यामधले शिजवलेले अन्न प्रॉपर पद्धतीने शिजतो आणि त्याच्यातली प्रथिने पण तशीच राहतात त्याच्यामुळे मला उघड्या भांड्यामधले अन्न खायला रुचकर पण वाटते आणि त्याच्यातून प्रथिने भेटल्यामुळे खरंच ते माझ्या शरीरासाठी योग्य आहेत म्हणून मी प्रेशर कुकरचा शक्यतो वापर करणे टाळून देतो आणि म्हणून मला उघड्या भांड्यामधले शिजवलेलं अन्न खरंच चवीलाही रुचकर वाटते आणि त्याच्यातली प्रथिनं पण मला योग्य प्रमाणात भेटतात त्याच्यामुळं मला खरंच हेच खायला आवडतं